आता संगीतात रुची म्हणायची म्हटल्यानंतर सुरवातीलाच्या काळात म्हणजे आमच्या प्राथमिक शाळेतल्या काय आठवणी ह्या ताज्या तवान्या होतात खर त्यातनं काही कविता ज्या आहेत त्या आमच्याकडनं पाठ म्हणून घेतल्या जायच्या त्यात थांब थांब परतू नको रे घना कृपाळा अजुनि जाळतोस जगात तीव्र हा उन्हाळा शर आला तो धाऊनि आला काळ विव्हळला श्रावण बाळ खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई एवढ्या ह्या ज्या कविता आहेत ह्या एक पाठ म्हणायचो आणि त्यानं त्याची जी गेयता ना ती गेयता जे आहे त्याचा जो आनंद आहे तो आम्हाला मिळत असायचा त्यानंतर मात्र प्राथमिक शाळा संपल्यानंतर जेव्हा आम्ही मी माध्यमिक शाळेत गेलो त्यावेळेस माझ्या मते दहावी अकरावीचा जो पिरियड होता एकोणीसशे एकोणसत्तरचा जो काळ होतो तो बिनाका गीतमालाचा कार्यक्रम आणि त्यावेळेस अतिशय सुंदर सुंदर गाणे असलेले चित्रपटत जे आहे हे रिलीज होत जसे राजकुमार संगम राम और श्याम फर्ज हे जे सिनेमे आहेत त्या सिनेमातली जी गाणी आहेत पूर्वीची अतिशय अप्रतिम आणि सुंदर गाणी असायची स्रवणीय गाणी असायची आणि ही गाणी मात्र त्यावेळेस दर बुधवारी आठ ते नऊच्या दरम्यान जे आहे एक बिनाका गीतमालाचा कार्यक्रम जो आहे ना तो प्रसारित होत असायचा आणि तो आम्ही कधी सोडत नसायचो त्यावेळेस तो आमीन सयानीचा आवाज ऐकण्यासाठी म्हणून आमचे कान जे आहे ना आसूसलेले असायचे आणि मग आखरी पादानपर कोणतं गाणं आ यावेळेस ऐकवलं जाईल हे याची मी वाट पाहात असायचो ते गाणी खूप सुंदर असायची तेव्हापासून ती गाणी गुणगुणायची एक सवय लागली मग कॉलेजला पहिल्यांदा पी डी आर्टस होत सोनराव कॉलेजला पहिल्यांदा ॲडमिशन घेतली त्यावेळेस पहिल्या गॅदरिंगमध्ये किशोर कुमारची गाणी जी आहेत ती मी त्या ए एन्टरटेनमेंटचे कार्यक्रम व्हायचे व्हरायटी एंटरटेनमेंट त्याच्यामध्ये मी किशोर कुमारची सच्चा झुटामधलं गाणं गायचो त्याच्यानंतर आनंदमधली जी गाणी आहे ती गाणी आम्ही गायचो त्याच्यानंतर सच्चा झुटामधली गाणी त्याच्यानंतर अमर प्रेममधली गाणी ही जी गाणी आहे अप्रतिम गाणी होती आणि ती गाणी आम्ही गुणगुणत असे गुणगुणताना आपलं वाटायला लागे हे गाणी आपणसुद्धा म्हणू शकतो म्हणून त्यावेळेस आम्ही ती गाणी परत परत परत गात असू सजन रे झूट मत बोलो खुदा के पास जाना है न हाथी है ना घोडा है वहा पैदल ही जाना आहे अशी अप्रतिम अशी अर्थपूर्ण गाणी असायची आणि ती आम्हाला गाविशी वाटायची आणि त्याच्यानं गाण्याची आवड निर्माण झाली आत्तासुद्धा इतक्या वर्षानंतर बाहत्तराव्या वर्षीसुद्धा न एखाद्या फंक्शनमध्ये एखाद्या कार्यक्रमामध्ये ही गाणी आम्ही गातो आणि गायल्यानंतर मात्र खरंच ही जी रुची निर्माण झाली हे संगीताबद्दल आवड निर्माण झाली त्याचा फायदा मात्र आता या वयामध्ये स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी होतो हे नक्कीच